हॅलो पुणे ड्रायव्हर्स असोसिएशन का हां मी मिसेस उत्पात बोलते आहे मला एक चौकशी करायची होती आम्हाला लोणावळ्याजवळ जायचं आहे सहा लोकांसाठी तर आम्हाला गाडी पाहिजे होती एक दिवसात जाऊन परत यायचं आहे तर तुम्ही देऊ शकता का गाडी आणि आम्हाला परवा जायचं आहे तर तुमची गाडी अव्हेलेबल आहे का कोणती गाडी देऊ शकता तुम्ही तवेरा देऊ शकता का बरं आणि त्याचा रेट काय आहे एका दिवसात जाऊन यायचं आहे लोणावळ्याला मग तुम्ही पूर्ण तीनशे किलोमीटरचे पैसे घेणार का ठीक आहे मग तुम्हाला केव्हा कॉन्टॅक्ट करू परत मी आमचं कन्फम करते आणि तुमच्याशी बोलते तुम्ही सकाळी लवकरात लवकर येऊ शकता ना सहा साडेसहा वाजता ठीक आहे मग मी तुम्हाला कन्फम आमची किती लोकं आहेत ते बघते का मला मोठी गाडी हवी आहे तेही बघते जर आठ लोकं असतील तरी तुमच्याकडे गाडी आहे का ठीक आहे मग त्याप्रमाणे मी तुम्हाला संध्याकाळी कन्फम करेन आणि परवाला आपल्याला जायचं आहे